बाळशास्त्री जांभेकर ह्यांना आपण मराठी भाषेचे शिवाजी म्हणतो आणि दा दामले ह्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो

मराठी भाषा आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे मराठी भाषेला मराठी भाषेला एकोणीशे एकोणीशे छत्तीस साली एक राजा होऊन गेला त्यांनी आपल्या शिलालेखावर मराठी भाषेचा पहिला उल्लेख केलेला आढळला जो की एका एका एका मूर्तिकारानं लिहिलं होतं तो पहिला पुरावा आहे त्यानंतर मराठी भाषेचे व्याकरण एका इंग्रज अधिकाऱ्यानीलं जेव्हा इंग्रजांनी शिक्षणाला इग इंग्रजांनी भारतामध्ये शिक्ष शिक्षणाला स शिक्षणाच्या प्रथेला शिक्षणाला सुरुवात केली तेव्हा मराठी भाषेमध्ये मराठी भाषा ही विकशित व्हावी म्हणून सर्वांनीच पुढाकार घेतला जसे की आपल्या आपले समाजसुधारक थोर सु समाजसुधारक टिळाक टिळक फुले दामले आगरकर वगैरेंनी जसं मराठी भाषेला मराठी भाषा सुधारावी म्हणून किंवा त्याची त्याचे एक पुस्तक तयार हवं जेणेकरून त्या पुस्तकाच्या द्वारे बाकीची पिढी शिकं शिकली जावी म्हणून पहिल्यांदा व्याकरण तयार करणे झालं तो पहिला अधिकारी होता तो इंग्रज अद अधिकारी होत्या त्यानंतर शिवाजी मराठी भाषेचे शिवाजी समजणारे आपले थोर समाजसुधारक त्यांनी पहिलं मराठीतील मराठी माणसानं लिहिलं व्याकरण लिहिलं ह्या त्यानंतर मराठी भाषा विकसित होत गेली ती आत्ताची मराठी भाषेमध्ये जे झालेले बदल आहेत ते प्रामुख्यानं त्याच्यामध्ये जी मिक्सिंग झाली आहे त्याचा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्या मराठी भाषेमध्ये इतर रा भाषेंचं मिक्सिंग न व्हावं म्हणून मराठी भाषा म मराठी भाषाकारांनी स्पेशली महाराष्ट्रात बोलणाऱ्या मराठी लोकांनी आपल्या मराठी भाषा ज जतन व्हावी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत जसं की मालवणी लोकां मालवणी लोकांची पण मराठी भाषा आहे पण मालवणी लोक आहेत ना त्यांची मराठी भाषा मालवणी भाषा जपण्यासाठी ते कुठं लाजत नाही ते भाषा बोलण्यासाठी जिथे जाईल तिथं त्यांची भाषा वापरली जाते एवढी मधुर वाटते मराठी भाषा आणि मराठी भाषा ही ना जेवढी बोलली जाईल तेवढी त्याची एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ होतात आणि मराठी भाषा ही महाराष्ट्राचीच नव्हे तर बँगळोरम बंगळुरूमध्ये पण जाऊन बोलणारी भाषा आहे तिथे पण मराठी भाषा अभिमानानं बोलली पाहिजे